पावसामुळे खूप काही सहन करावे लागतात कारण की पाऊस आला एकाएकी अगर पाऊस थोडा जास्त प्रमाण्यात आला तर कुठे कुठे पूर येतात व कुठे घरं सुद्धा कोसळतात त्यामुळे लोकांची वित्तहानी होते कोणते कोणते लोक आजारी पडतात तर कोणते लोक मरण सुद्धा पावतात पावसामुळे कं कुठे कुठे झाडं सुद्धा पडतात त्या झाडांच्यामुळे त्या झाडाच्याखाली आलेले लोक माणसं व घरं तुटतात त्यानेही सुद्धा एक आपत्तीस निर्माण होते